मी केदारनाथ बद्रिनाथ गंंगोत्री जमनोत्री ह्या ट्रीपला जेव्हा गेली तिथल्या अन तिथला असा मला अनुभव आला की केदारनाथला जाताना घोड्यावरून गेलो आम्ही तर वरून खूप पाऊस घोडा खाली चिखल आम्ही घोड्यावर बसलेलो माझा घोडा स्लीप झाला दरीत पडता पडता मी वाचली तो घोडा त्या घोडेवाल्यानी ओढलं इकडे त्यामुळे मी वाचली नाही तर तेव्हा मी दरीमधे माझा घोड्याचा पाय फिसलून मी दरीमध्ये पडू शकली असती वरून पूर्ण बर्फाचा पाऊस चालू बाकी तरी यामधीही सुद्धा माझं दर्शन अगदी व्यवस्थितपणे झाले आणि तिथून व्यवस्थितपणे मी परत आली त्याच्यानंतर मी यमनोत्रीला जेव्हा गेली यमनोत्रीच्या दर्शनाला जेव्हा वर चढत होती तेव्हा मोठ्ठ्या मोठ्ठ्या गारांचा पाऊस आणि रस्त्याने आम्ही काठी टेकत टेकत जात होतो खाली दोन अडीच फुटाचा गारांचा ढीग आणि वरून पण आमच्या डोक्यावर गारा आमच्या अंगात रेनकोट होते ते पण फाटले आणि अंधार जसं जसं आम्ही वर चढत होतो तसं तसं आम्हाला अंधार पडला आणि तिथे काही दिसत नव्हतं तिथले लाईट नव्हते वरून पाऊस होता गरम पाणी थंड पाण्याचे ते कुंड होते आम्ही जेव्हा आंघोळा केल्या तेव्हा गरम पाण्याच्या आंघोळ्या केल्या पण आमच्या जवळचे कपडे पण ओले झाले होते सगळे आमच्या ह्याच्यातले सगळे जे लोक होते सगळे अस्ताव्यस्त झाले होते कोणी कोणाला दिसत नव्हतं अंधारामधे त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण एका ठिकाणी मिळालो एक तिथे रूम घेतली सर्वांनी पैसे गोळा करून तिथे आम्ही रात्रभर झोपलो आम्ही पूर्ण ओलं होतो तिथे गादी जे दु अंगावरचं मिळालं गादी झोपायला ते सुद्धा ओलं होतं अशा थंडीत आम्ही रात्रभर कुडकुडत असं रात्र काढली तिथे आणि सकाळी तिथून परत आमच्या स्थानकावर आलो जिथे आमची बस थांबली होती त्या बसस्थानकावर परत आलो